सगळ्यात चांगली म्हणजे या देशात आपली मराठी भाषा मराठी भाषा ही खूप चांगली आणि खूप चांगली आहे तसेच आता बघायला गेलं तर मुंबईमध्ये तर आता सगळेच देशभरातले लोक राहतात ते तर आपली मराठी आता शिकत आहे आपलेच लोक आहेत ते आता काही मराठी सोडून आता हिंदीमध्ये प्रवेश करत आहे पण ते चुकीचं आहे आता तर असं झालं आहे ते बाहेरचे लोक आहेत म्हणजे उत्तर प्रदेश बिहार किंवा अजून पंजाब या साईडचे लोक आहेत ते आता तर इकडे आपल्या महाराष्ट्रात येऊन आपली महाराष्ट्राची बोलीभाषा श चांगल्या प्रकारे बोलतात आपली ही बोलीभाषा खूप चांगली आहे आणि खूप वर्षापासून खूप चांगली संत तुकाराम म्हाराजांनी सुद्धा आपल्या ग्रंथातून आपल्या भाषेला खूप असं वर्चस्व दिलेलं आहे तसेच इतर संतांनी सुद्धा चांगले असे ग्रंथ लिहून आपली मराठी भाषा खूप चांगली केली आहे आपली मराठी भाषा ही सगळ्यात खूप चांगली भाषा आहे तर या भाषेबद्दल मला असंच वाटतं की आपल्या भाषेसारखी कोणाची भाषा नाही शिकायला पण सोपी आहे जर आपण ठरवलं मराठी शिकणार तर शिकायला खूप चांगली भाषा आहे आता तर मुंबईला येऊन तर सगळे कलाकार आहेत ते तर आता मराठी भाषा ही चांगल्या प्रकारे बोलत आहेत तसेच मराठी भाषा ही आपली देशभर नव्हे तर जगभरही आता ज रुढली आहे व जगभरही जर बोलली जाते आपली मराठी भाषा ही खूप खूप चांगली आहे